आजकाल सगळं ऑनलाईन चालू आहे पैसे भरणे किंवा पैसे काढणे हे सुद्धा ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे प्रत्येक दुकानात प्रत्येक बाजारात प्रत्येक छोट्या छोट्या दुकानातसुद्धा ऑनलाईन पेमेंटचे स्कॅनर मिळतो आणि आजकाल कोणीच म पैसे हातात ठेवत नाही यावर आता लोकांना रिस्क वाटते व ते सर्व पैसे बँकेत ठेवतात त्यांचा पगारसुद्धा बँकेत येतो त्यामुळे ते गुगल गुगल किंवा पेमेंट असे अनेक ॲप आहेत ज्याद्वारे आपण पैसे देऊ शकतो अशाचा वापर करतात आणि स्कॅन करून पैसे देतात प्रत्येक छोट्या छोट्या वस्तूसाठी आपण स्कॅनचा वापर करतो कमीच लोक रोख पैसे भरतात तर अनेक अशिक्षित किंवा ज्यांना असे वाटते की आपण ह्या मोबाईलवरून पैसे भरले तर आपल्या खा खात्यातील एक्स्ट्रा पैसे जाऊ शकतात किंवा काही चुकीमुळे काही एखादा बटन दाबले आपल्याकडून चुकून दाबले गेल्यामुळे पैसे सगळे उडून जातील पण असेच लोकं अजूनही रोख पैसे देऊन रोख पैसे देतात व सामान घेतात तसेच आपण बँकेत भरताना पैसे रोख भरतो अनेक छोट्या छोट्या खोक्यांमध्ये आपण रोख पैसे भरत असतो हे रोख पैसे भर भरताना प्रत्येकाला सेफ्टी वाटते तसेच ऑनलाईन पेमेंट करताना प्रत्येकाला सेफ्टी वाटेल असे नाही त्यामुळे काही लोक रोख पेमेंट करतात तर काही लोक ऑनलाईन काही लोक बदलत्या काळानुसार बदलतात तर काही लोक भिऊन आहे त्या काळात राहतात